स्वयंपाकघरातील असलेली वेगवेगळी भांडी आणि त्यातले त्यातले एक एक भांडे कशासाठी वापरले जाते हा जर विचार केला तर सर्वसाधारण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून आपल्याला एक पाण पाणी तापवायचे जे भांडे असते ते आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर आंंघोळीसाठी जो मग आंंघोळीसाठी पाण्यात पाण अंगावर पाणी घेण्यासाठी वापरणारा जग तो सुद्धा एक भांडंच आहे आणि तोही सकाळपासून आपल्या वापरामध्ये असतो दैनंदिन वापरामध्ये त्याचप्रमाणे नाश्ता करण्यासाठी जी वापरणारी प्लेट असो तीसुद्धा आणि चमचा तोसुद्धा या ठिकाणी वापरला जातो बऱ्याच प्रकारे आणि भरपूर प्रकारे तो त्याचा वापर होतो त्याचप्रमाणे जेव जेवण करत असताना गृहिणी या ठिकाणी आमटी भात परत मस्त भाजी हे बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पातेली आणि वापरली जातात त्या ते सर्व करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चमचे वापरले जातात पळी या ठिकाणी वापरली जाते त्याचबरोबर चपाती असो किंवा भाकरी असो भाकरी बनवताना तव्याचा वापर केला जातो आणि या ठिकाणी तव्यामध्ये चपाती किंवा भाकरी दोन्ही या ठिकाणी केले जातात ते वेगवेगळ्या प्रकारचे तवे वापरू शकतात त्यावेळेला आणखी म्हणजे बोलायचं झालं तर चुलीवरच्या जेवणासाठी वेगळी भांडी वापरली जातात त्यामध्ये डिस्की असेल त्याला त्या डिस्कीला प पूर्वीच्या काळी मातीचा वापर करून या ठिकाणी भांडी भांडे चुलीवरती ठेवले जायचं त्यानंतर कोणत्याही प्रकारचा पदार्थ त्याच्यावरती बनवला जायचा आणि तो अत्यंत स्वादिष्ट असायचा खाण्यास योग्य असायचा आ आजच्या काळामध्ये गॅसचा वापर वाढल्यामुळे भांडी काळी न होता सर्व प्रकारे व्यवस्थित जेवण बनवू शकतात त्याचप्रमाणे आजकाल ॲल्युमिनियमची भांडी असतील स्टीलची भांडी असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची भां नवनवीन भांडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा प त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो या ठिकाणी पूर्वीच्या काळी मटक्यामध्ये दही लावलं जायचं पण आत्ता या ठिकाणी त्या त्याची जागा फ्रीज फ्रीजने घेतलेली आहे फ्रीजमध्ये थंड राहण्यासाठी जरी कोणतंही भांडं ठेवलं तरी त्या ठिकाणी ते थंड राहू शकतं अशा पद्धतीचं आता फ्रीजचा वापरसुद्धा केला जातो आणि त्या भांड्यां भांड्यांचा वापर केला जातो भांड्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने बोलावयाचं झाले तर वाटी असेल पळी असेल चमचा असेल ताट असेल घंगाळं नावाचा पहिला एक प्रकार यायचा त्यामध्ये पितळी पितळी ताट असायचं त्याला घंगाळ बोललं जायचं त्याचासुद्धा वापर केला जातो आणि प्रामुख्याने आता जास्तीत जास्त वापर हा चमच्यानी लोकं जेवण करण्यासाठी वापरतात पूर्वीच्या काळी हा प्रकार नव्हता त्यामुळे चमच्याचासुद्धा वापर केला जातो आणखी जर बोलायचं झालं तर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स असतील आणि ज्या पद्धतीनं लोकांचा लोकं असतात त्या पद्धतीनं त्याचा वापर केला जातो त्यामुळे भां भांड्यांचे वापरासाठी भरपूर या या ठिकाणी केला जातो